महाराष्ट्राच्या भूमीवर अनेक वर्षं वेगवेगळ्या राजवंशाने राज्य केलं राज्यकर्त्यांचा प्रभाव महाराष्ट्रावरती म्हणजे राज्या प्रत्येक राजवंशाचा तो तो प्रभाव महाराष्ट्र राज्यावर पडत गेला सातवाहन राजे असतील शिलाहार राजे असतील त्या राजांपासून ते आत्तापर्यंतच्या अ छत्रपती शिवाजी महाराजांचे ब भोसले घराणं असेल किंवा पेशवे असतील या सर्व राजवंशांचा या सर्व राज्यकर्त्यांचा महाराष्ट्र राज्यावरती एक प्रकारचा सतत प्रभाव पडत गेला त्यांची संस्कृती त्यांचा इतिहास हे या महाराष्ट्र राज्यात बघता येतं सध्या तरी भोसले राजघराण्याची काही वंशज महाराष्ट्रात कोल्हापूरमध्ये राहतात साताऱ्यात राहतात आदिवासी भागात म्हणजे पालघर पालघर जिल्हा जो आदिवासी जिल्हा आहे तिकडे एक मुपणे म्हणून एक राजघराणं आहे त्यांची त्यांची काही वर्षं तिकडे त्या भागात पूर्वी सत्ता होती तर अशी ठिकठिकाणी त्या त्या राजवंशाची सत्ता पूर्वी होती इतिहासात आता सध्या आधुनिक भारताने लोकशाहीचा हे लोकशाहीचा अंगीकार केल्याने संविधानानुसार राजघराण्याचा रा राज् राजघराणे राज्य कर करत नाईत पण ती समाजावरती तेवढा प्रभाव ठेऊन आहेत तर अशी काही घराणी इकडे सध्या लोकांवर प्रभाव ठेवतात त्यांची संस्कृती जोपासतात मुंबईवरती असं कुठलंही म्हणजे मी मुंबईत राहतो म्हणून मुंबईवरती कुठल्याही अशा राजवंशाचा सध्या तरी काही प्रभाव नाही असा पण मुंबईत पूर्वी बाराव्या शतकात आठव्या शतकापासून शिलाहार राजवंश होता मला वाटतं रा राष्ट्रकुटांची पूर्वी काही म्हणजे त्याही आधी सत्ता इकडे जे घारापुरी लेणं आहे किंवा इकडे त्यांची ती सत तिकडे ते त्यांचं ठि स्थान होतं तर तिकडे त्यांनी काही वर्षं राज्य केलं असावं